भारतीय राजकारणाविषयी सांगायचं तर काही नेते चांगले सुद्धा आहेत काही नेते वाईट सुद्धा आहेत काही नेते खूप चांगलं काम करतात काही भ्रष्टाचार करतात आणि आपली लोकशाहीमुळे आपण स बोलू शकतो आपल्याला स्वतंत्र आहे बोलण्याचा आणि सांगायचं झालं तर मला आदित्य ठाकरे यांना भेटायला खूप आवडेल आत्ताच्या जनरेशनमध्ये ते खूप तारुण्य आहेत आणि ते जर अलिबागमध्ये आले तर त्यांना मी पर्यटनाबद्दल विचारू शकते